हॅलो बोला

आमच्याकडे जे काही प्रोडक्ट ॲवेलेबल आहेत ते वेगवेगळ्या स्किननुसार ते डिफर करतात तर तुम्हाला तुमच्या स्किनबद्दल काही माहिती आहे का की जी ड्राय आहे का ऑईली आहे का का नॅचरल आहे अच्छा ओके तर जसं की आम तुम्ही सांगितलं की तुमची स्किन ऑईली आहे तर ऑईली स्किनसाठी आम्ही सॅलिसिलिक ऍसिड किंवा नियासनामाइड प्रेफर करतो तर त्यामध्ये तुम्ही कधी डॉक्टरांशी काही प्रेफरन्स कधी काही घेतलेला आहे का ओके जर तुम्हाला स्कीन्चं जर माहीत नसेल की ती नेमकी कोणती आहे ड्राय किंवा ऑईली तर त्यामध्ये तुम्ही सॅलेसिलिक ॲसिड यूज करू शकता की जे त्या सुरवातीला फे सुरुवाती फेसमध्ये उपयोगी पडेल तर तुम्ही त्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रोज प्रोडक्ट सजेस्ट करतो की त्यामधून मग तुम्ही चॉईस करू शकता हां तर सेटाफिलचे जे ऑइली स्किनसाठी क्लेन्जर येतात फेशवॉश वगैरे ते सगळ स्किनसाठी सुटेबल आहेत आणि त्यांचे ऑईली मॉश्चरायझर पण आहेत जे की जेल बेस्ड असतात जसं की तुमचे स्किन हे ड्राय म्हंटलं तर तुम्ही जेल बेस मॉइस्चरायझर यूज करू शकता आणि सेटाफिलचे तुमचे स्क्रब्स पण येतात तर ते तुम्ही यूज करू शकता त्यामुळेच आम्ही तुम्हाला आधी विचारलं की तुमची स्कीन टाईप जे आहे त्यानुसार आपण सजेस्ट करतो की त्यानुसार मग तुम्ही जेल बेस् प्रोडक्टसच ट्राय करा जेणे करून की तुम्हाला स्कीनला उपयोगी पडेल ठीके काय गरज पडली तर परत कॉल करा